हां मी बोलता आपण कॅब ड्रायवर बोलता का मी केळझर या गावातून बोलत आहे तर आमची ट्रीप प्लॅन झाली होती येत्या रविवारी आम्हाला वागविल्ला वॉटर पार्क ते वाघाची या गावाला आहे तर आम्हाला तिथे जायचं होतं तर तुमच्याकडे कॅब अव्हेलेबल आहे का रविवारसाठी तर कशाप्रकारे आहेत या म्हणजे चार सीटरबद्दल फायू सीटरबद्दल सेवन सीटरबद्दल टेन सीटरबद्दल आणि ए सी नॉन ए सी याबद्दल तुम्ही मला सगळ्यांबद्दल अगोदर माहिती देऊ शकता का अच्छा त्यामध्ये नॉन ए सीमध्ये त्यामध्ये ए सी उ अवलेबल असते की नाही असते

सव्वीसशेला

अच्छा आणि फाईव सीटर सव्वीसशेलाच मिळेल आणि टेन सीटर टेन टेन दहा सीटर अकरा हजाराला अच्छा आणि त्यामध्ये कम्पटेबली जाणं होईल ना की आणखी तो रोड आहे जो म्हणजे असा गावातून असं जायचं रोड आहे बीचमध्ये घाट पण आहेत तर घाटामध्ये म्हणजे सेफ्टी ड्रायव्हर पाहिजे ड्रायव्हर ट्रेन पाहिजे तशाप्रकारे मिळू शकेल का जर नाही मिळू शकेल तर प्रॉब्लेम होऊ शकेल मिळू शकेल का तसा

आणि जर जर अशी जर असं वेळ आले की म्हणजे कॅब बुक नाही आम्हाला मोठी गाडी पाहिजे असली तर ते तुम्ही अव्हेलेबल करून देऊ शकता का म्हणजे तुमच्याकडे असतात का ते पण जसं सेवन्टी सीटर म्हणजे सतरा सीटर वीस सीटर अच्छा तर मग तुमच्या मग तुमच्या जवळ मोठ्यात मोठी किती सीटपर्यंत गाडी आहे पंचवीस सीटरपर्यंत आहे अच्छा तर त्यामध्ये मग कशी काय सुविधा आहे त्यामध्ये सुविधा कशी आहे नॉर्मल म्हणजे सीटा व्यवस्थित आहे की नाही आहे झटकी लागते की नाही व्यवस्थित आहे की नाही आहे कारण की असं आहे ना की आमच्या मध्ये ओल्ड मॅन खूप सगळे आहे तर त्यांना त्याप्रकारे त्यांची पाहिजे का ए सी पण हे पाहिजे त्यामध्ये आपला लांब लांब रोड आहे तर बीचमध्ये कुठे थांबा लागेल असं तसं जास्त पाहिजे असा गाडी तेवढ्या दूरपर्यंत गेली पाहिजे बरोबर बरोबर आली पाहिजे आम्ही सगळी रीक्स गाडीवर असते आहे की नाही म्हणून मग असं पंचवीस सीटरची काय प्राईज आहे पंधरा हजार आहे पंचवीस सीटरची अच्छा प्राईजमध्ये खूप कमीजास्त होतं आहे ना तर काय ठीक वाटते तुम्हाला कोणती गाडी सांगू मी ठीक आहे नं तसं करून टाका ऑर्डर येत्या रविवारचा ऑडर तुम्ही लिहून घ्या ठीक आहे हां ठीक ठीक आहे